माझ्या जिल्ह्यातील असा एक खेळाडू आहे ओजस भरणकर नावाचा तो हॉलीबॉलमध्ये एवढा एक्सपर्ट्स आहे की तो नॅशनल पण खेळला आहे जिल्हा स्तरापर्यंत गेला आहे राज्यस्तरापर्यंत गेला आहे त्यानंतर त्याच्या गेमबद्दल बोलायचा झालाच तर तो कुठे पण असो कसा पण असो खेळासाठी म्हटलं तर एनी टाईम कधी पण तयार असतो